हॅलो मी प्रथमेश पुजारी बोलतो आहे मी नांदेड जिल्ह्यात फिरायला आलो होतो आहे ॲक्च्युली मी टूरिस्ट आहे तर तुम्ही गाईड बोलत आहे का अच्छा तर तुम्ही मला काही माहिती देऊ शकता का नांदेडमध्ये कायकाय फिरण्यासारखं आहे

अच्छा

ते गुरुद्वाराची लोकेशन कुठं आहे अच्छा आणि खायची वगैरे चांगली हॉटेल वगैरे कुठे चांगली आहेत का नॉन वेजसाठी किंवा फॅमिली रेश्टॉरंट अच्छा अजून अजून काय कायायचा इथं गार्डन वगैरे नांदेडमध्ये फॅमिलीला घेऊन स् जाण्यासाठी अच्छा मी सध्या इथं डी मार्ट मी सध्या इथं डि मार्टजवळ राहतो आहे इथं माझ्या नीयर कुठं कोणतं मंदिर आहे का चांगलं मंदिर हां व्हेज नॉन वेज काहीपण चालून जाईल आणि शॉपिंगसाठी कोणती चांगली जागा आहेत का इथे शॉपिंगसाठी कोणती चांगली जागा आहेत का इथे अच्छा अच्छा अच्छा अच्छा

ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे ठी लेल थँक् यू